हॅलो नमस्कार नमस्कार नमस्कार मी विक्रांत पाटील बोलतो आहे मी अलिबागवरून बोलतो आहे माझा संपर्क आता श्री दत्त्तकृपा दत्त्त सुपर मार्केट चे मालक श्री सुधीर पाटील यांच्याबरोबर होत आहे का धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर आता मला एवढी माहिती पाहिजे होती की आपलं हे जे दत्त सुपर मार्केट आहे त्याच्यामधून मला काही वस्तू मागवायच्या आहेत हां मला हां बरं बरं आणि घरगुती सामान मिळेल का आम्हाला बघा सर आम्हाला तांदूळ पाहिजे होते गहू पाहिजे होत्या रवा पाहिजे होता संतूर साबण पाहिजेत आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू पण पाहिजे आहेत तर होतील का या उपलब्ध आम्हाला बरं हो हां हां बरं आणि कपड्यांच्या कॉलीटीज कुठल्याही म्हणजे जीन्स प्यांट असतील टी शर्टस् असतील त्याच्यानंतर कपडे शर्टस् असतील

बरं बरं सर आता मला सांगा की नेमका म्हणजे जो काही रेट आहे तुमचा तो फिक्स्ड रेट आहे की कसं काय म्हणजे बदलता तुम्ही रेट की फिक्स्ड रेट आहे

बरं बरं आता पेमेन्ट मोड जर आपण घेतलं की आम्हाला जर पैसे तुम्हाला द्यायचे असेल आम्ही खरेदी केल्यानंतर तर पेमेन्ट मोड कसं आहे म्हणजे कॅश डायरेक्टली ऑनलाईन पेमेन्ट करायचं आहे बँक थ्रू पेमेन्ट करायचं आहे की कसं काय करायचं

बरं सर ओके ओके ओके सर आता मला दुसरं एक सांगा की आ आपलं जे सुपर मार्केट आहे हे रविवारी सुट्टी असतं की चालू असतं होम डिलेव्हरीचं ऑप्शन आहे आपल्याकडे

बरं बरं बरं सर होम डिलेव्हरी ॲप अवेलेबल आहे का तुमच्या इथे होम डिलेव्हरी ऑप्शन हां तर मला आहे ना एक दोन मिनिटं सर मला आहे ना तांदूळ एक किलो गहू दोन किलो रवा तीन किलो आणि संतूर साबणाचे चार मोठे पॅकेट्स असं होम डिलेव्हरीने पाठवून द्या हो हो हो धन्यवाद सर धन्यवाद सर हो हो हो हो माझा माझा जो काय पत्ता आहे तो दत्तनगर अलीबाग रायगड धन्यवाद सर